नांदेड येथील परिसरामध्ये समुद्र किरा किनारा नाही आहे परंतु इथे खूप मोठं एक स्मारक आहे इथे खूप अनेक वर्षापासून एक गुरुद्वारा प्रसिद्ध आहे तो गुरुद्वारा म्हणजे गुरु गोविंदसिंग साहेब यांचा गुरुद्वारा आहे आणि तेथे तेथे अनेक पर्यटक दररोज भेटी देत असतात विशेष करून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक पर्यटक भेटी देत असतात तर गुरुद्वारामध्ये रोज लंगर भरतो आणि त्या ल लंगराचा लाभ अनेक शीख भाविक रोज घेत असतात गुरुद्वारा हा अतिशय खूप स्वच्छ आहे तेथे खूप शिस्त आहे तेथे खूप स्वच्छता आणि टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा ठेवला जातो गुरुद्वाऱ्याच्या ब परिसरामध्ये आजूबाजूला अनेक शस्त्रास्त्र शस्त्रा स्त्रे आपल्याला विक्रीस बघायला मिळतात तर अनेक पर्यटकांची ते शस्ता शस्त्रास्त्रे खास करून विशेष आकर्षण आहे तं आणि नांदेड येथील गुरु स संत गुरु गोविंदसिंग यांचा गुरुद्वारा खूप प्रसिद्ध आहे आणि तो नक्की बघावा